भारतीय प्रसार माध्यमाबद्दल माझे मत असे आहे की भारतामध्ये न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रे खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या तिच्यामध्ये सर्व सत्य दाखवलेलं असतात भारतामध्ये कुठल्याही राज्यमध्ये कोणतेही घडामोडी झाल्या तर त्या न्यूज चॅनेलद्वारे वर्तमानपत्राद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवले जातात घरपोच आज सर्व आम्ही बघू शकतो भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये काही दुर्घटना वगैरे हे ते झालं तर आम् घरपोचल्या बसू शकता आणि भारतामधले प्रसिद्ध चॅनेल झी तास चोवीस आणि त्याच्यांतर नाइन टी वी आणि वर्तमानपत्रे पुण्यनगरी लोकमत असे प्रसिद्ध वर्तमानपत्रे आहेत आणि खूप चांगल्या माहिती खूप चांगल्या प्रकाराने दिली जाते आणि भारतामध्ये कुठे काही घडामोडी झाल्या तर ते पूर्ण सुस्पष्टपणे आम्हाला सांगितले जाते आणि वर्तमानपत्रे खूप चांगले प्रकारे असतात